मी काम करत असताना माझं काम जे आहे ते नेहमीसारखं सुरळीत चाललं होतं पण त्यामधे एक प्रसंग असा घडलेला की त्यावेळेला मला माझ्या करिअरसाठी आणि माझ्या कंपनीसाठी खूप महत्वाचा अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यायचा होता कारण की त्यावरती माझं करिअर अवलंबून होतं आणि माझं कंपनीचं भविष्यसुद्धा अवलंबून होतं त्यामुळे माझ्या कंपनीची मोठी डील जी आहे ती कंपनीला भेटणार होती तर अशा वेळेस मी माझ्या जे सहकारी मित्र होते माझे जे सिनिअर्स होते आणि माझे जे सल्लागार मंडळी होते मी त्या सर्वांचं मी मार्गदर्शन घेतलेलं आणि मला पुढे काय करायला पाहिजे कशाप्रकारचा मला चांगला निर्णय घेता येईल जेणेकरून मला ह्या अडचणीला ही जी समस्या आलेली आहे माझ्यासमोर या समस्येला मला सामोरे जाता येईल आणि या समस्येमधून मला बाहेर निघून माझ्यासाठी माझ्या कंपनीसाठी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांसाठी एक चांगलं कार्य करता येईल तर यासाठी मी माझ सगळ्यांचं सल्ला मार्गदर्शन घेऊन त्या नंतर मी माझा विचार करून पूर्णत्वाने मी एक निर्णय घेतलेला आणि तो निर्णय मला माझ्या आयुष्यामधे खूप यशस्वी ठरलेला ज्यामुळे माझे करिअर चांगलं घडलेलं आणि माझ्या कंपनीचं भविष्यदेखील चांगल्याप्रकारे घडलेलं आणि माझ्या कंपनीला मोठ्या प्रमाणामधे ऑर्डर मिळालेली डील मिळालेली त्यामुळे माझं कर्तृत्व सर्वांसमोर दिसलेलं आणि प्रत्येकानी माझी प्रशंसा केलेली हा जो आहे हा निर्णय मला घेताना ज्या काही अडचणी आल्या होत्या त्याचा मला नंतर काहीही वाटलेलं नाही कारण की या निर्णयामुळे आम्ही सर्व समाधानी झालेलो होतो